आजकालच्या प्रगतीच्या युगात किंवा स्पर्धेच्या युगात ताण येणं साहजिकच आहे पण यावरती अनेक उपाय आहेत तर त्यातले मी तीन ते चार पाळतो जसे की सर्वात प्रथम जर मला कोणत्या गोष्टीचा ताण किंवा तणाव आला तर मी सर्वप्रथम डोळे बंद करून दीर्घ श्वासोच्छ्वास करतो त्यानंतर जास्त वाटत असेल तर बाहेरच्या मोकळ्या हवेत एक फेरफटका मारतो आवडत्या पुस्तकांचे किंवा गाण्याचं वाचन किंवा ऐकतो त्याचबरोबर संध्याकाळी मी खेळायला जातो या सर्व गोष्टीमुळे होतं काय की रोजच्या या जीवनातील काही गोष्टींबद्दल थोडासा मला वेळ भेटतो स्वतःला देण्यासाठी आणि त्यातून येणारा ताण मी याप्रकारे माझा दूर करतो